हो हो बोला ना क्वालिटी चिकन शॉपमधूनच बोलतो आहे सर आमच्याकडे चिकन मटन दोन्ही आहे आणि म्हणजे मटनमध्ये शेळी आणि मेंढी दोन्हीचं पण

ब बोकडाची मटणाचा किंमत आहे सातशे वीस रुपये किलो

हो तुम्ही तुमचे ऑर्डरनुसार आम्ही ते पुरवू फक्त आम्हाला कमीत कमी चार पाच तास आधी तरी सांगावं लागेल तुम्हाला तुम्हाला किती पाहिजे तुम्हाला किती पाहिजे चालेल ना काय हरकत नाही आहे किती कधी पाहिजे तुम्हाला अच्छा अच्छा आणि तुम्ही कुठं पाहिजे तुम्हाला कोणते गाव शिरगाव अच्छा अच्छा चालेल ना आता तुमची जर घरपोच आणून दिले तर दोनशे रुपये एक्स्ट्रा लागतील पूर्ण पूर्ण हो पूर्ण पूर्ण ह्याच्या बारा किलो मागे दोनशे रुपये लागतील हो नाही नाही तर तुम्हाला बकऱ्याचं मटन पाहिजे कोणतं असं म्हणजे तुम्हाला बिटल वगैरे असे चालतील की गावरान बोकड पाहिजे अच्छा म्हणजे कसं आहे आम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं फक्त त्याच्यामध्ये एवढंच होईल की आणि बोकड तुम्हाला कसं पाहिजे म्हणजे मोठं पाहिजे जास्त दोन वर्षं एक वर्ष असलेलं की सहा महिन्याचं असेल तर चालेल असं म्हणजे का तर त्यानुसार मटनची चव आणि शिजण्याचा टाईम असा ह्याच्यावर डिपेंड करतं म्हणजे असं ओके ओके ओके चालेल चालेल चालेल चालेल चालेल हां आणि हा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता नाहीतर मग कॅश ऑन डिलिव्हरी पण करू शकता आणि चिकनमध्ये काय पाहिजे असेल तरी पण ऑर्डर करू शकता आमच्याकडं चिक चिकनमध्ये आमच्याकडे कडकनाथ कोंबडीचं आहे नंतर बॉयलर कोंबडी आहे गावरान कोंबडी आहे हो गावठी कोंबड्या आहेत तर त्याचं पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता त्याची पण हां त्याची पण किंमत हे ते रिजनेबल किंमतच आहे रत्नागिरीमध्ये मिरकरवाडा साईडला आहे हां चालेल चालेल ठीक आहे मग मला कळवा तुम्ही हां हां हो